तसं बघायला गेलं तर आजचं दैनंदिन जीवन हे विजेवरच अवलंबून आहे जेव्हापासून भारतात विजेची निर्मिती झालेले आहे वीज प्रत्येक घराघरामध्ये आलेलं आहे आत्ता एकही घरं असं महाराष्ट्रामध्ये बघायला भेटणार नाही की क्वचितच एखादं घरं असेल की ते वीज नसेल वीज ही प्रत्येक ठिकाणी पोचलेली आहे विजेचा वापर आपल्याला दैनंदिन जीवनासाठी लाईटीसाठी लाइटीसाठी होतो अंधारापासून ब आंधारात दिसत नाही काही त्याच्यासाठी होतो पाणी गरम करायचं असेल तर हीटर याच्यासाठी विजेचा वापर होतो दुसरी गोष्ट म्हणजे पाणी लावायची असतील त्यासाठी विजेचा वापर होतो पंखा लावायचं म्हटलं तरी विजेचा जो वापर होतो अजून ब बरेच असे हे आहेत काम आहेत की जे विजेवर होतं ते इस्त्री करायची म्हटलं तरी ती विजेवर चालते आणि गाणी लावायची व बल्ब लावायचा हे सगळं विजेवर गोष्टी चालत असतात आपण प्रत्येकजण हा विजेवर अवलंबून आहे विजेचा वापर करून अनेक प्रश्न सोड सुट सुटतात विजेचा वापर प्रत्येकजण करत असतो विजेशिवाय आत्ता घरामध्ये काहीच नाही आणि वीज जर गेली तर अंधारामध्ये किती त्रास होतो आंधारामध्ये मेणबत्तीचा वापर पणती वगैरे बॅटऱ्या यांचा वापर करावा लागतो अंधारात माणूस आता एक मिनटं पण थांबू शकत नाही पहिल्यासारखा नाही पहिल्यासारखी पूर्वीचे लोक राहत होते अंधारामध्ये पण आता लोकांना विजेची सवय झाली आणि ती काळाची गरज पण आहे वीज ही काळाची गरज आहे आत्ता विजेमुळे सर्व गोष्टी होतात घरामध्ये वीज गेली तर मग लोक वापर करतात पूर्वी वापरायची कंदील वगैरे आत्ता बॅटरी आलेत मोबाईलचे टॉर्चचा ह्याचा वापर करतात काही काही लोक हे जनरेटर लावतात काही काहींकडे इन्व्हर्टर आहेत चार्जिंगचे बल्ब आहेत अस् जनरेटर लावतात त्याच्यावर वीज निर्मिती करतात पेट्रोलवर काय काय सोलार पॅ पॅनल वापरतात सोलारवर विजेचे वीज चालवतात असे बरेच साधनं आता उपलब्ध झालीत लोकांकडे आहेत बऱ्यापैकी